पूर्वी पोलिओचे प्रमाण खूप होते प्रत्येक गावात दहा ते वीस टक्के मुले ही पोलिओची शिकार झालेली दिसत होती यावर भारत सरकारने उपाय म्हणून वर्षातून दोन ते तीन वेळा पाच वर्षाच्या खालीन मुलांना पोलिओचे डोस देण्याचे निर्णय घेतले होते व आत्ता सुद्धा पोलिओचे डोस सुरू आहेत परंतु अनेक पालक हे पोलिओचे डोस विसरतात किंवा त्यांच्या गडबडीच्या कामात ते विसरून जातात अशामुळे याचा नुकसान म्हणून मुलांना पोलिओ होतो आणि हे पोलिओपासून जर आपल्या मुलांना वाचवायचे असेल तर आपल्याला पोलिओचा डोस मुलांना देणे हे खूप महत्त्वाचे आहे अनेक पालक याचे कटाक्षाने पालन करतात जॉबसाठी नोकरीची सुट्टी घेऊन हे काम प्रथम करतात असेच प्रत्येकाने केले पाहिजे प्रत्येक पालकांनी पोलिओचा डोस हे दिलाच पाहिजे पाच वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओचा डोस हा मिळायलाच पाहिजे जर हा डोस मिळाला तर पोलिओ कधीच होत नाही याची गॅरेंटी डब्ल्यू एच ओने दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक वर्षी फक्त पाच वर्षाचं करायचा आहे हा डोस प्रत्येक मुलाला आपण दिला पाहिजे यासाठी वेळ काढून हे काम केले पाहिजे पोलिओ हो हा रोग कधीच बरा होत नसणारा रोग असल्यामुळे पोलिओपासून वाचण्यासाठी आपल्याला डोस देणे हा एकच आणि सर्वात सोपा उपाय दिसतो